जीवनात खेळाचे महत्त्व किती असते अतिशय महत्त्वाचा असा प्रश्न आहे कारण की आजचे शरीर हे वेगवेगळ्या बिमारीचे माहेरघर बनलेले आहे आजचा तरुण तासनतास मोबाईल आणि टी व्हीच्या अनुषंगाने किंवा काम्पुटरच्या अनुषंगाने एकाच ठिकाणी बसलेला आपल्याला आढळून येतो त्यामुळे भरपूर मोठ्या प्रमाणात बिमारीचा आज तो शिकार किंवा माहेरघर बनतानी त्याचं शरीर दिसते त्या वेळी मैदानामध्ये जाऊन खेळणे मैदानामध्ये शुद्ध हवा मिळवणे अतिशय गरजेचं बनत चाललेलं आहे लहान लहान मुलांना जे चाळीस पन्नास साठ वर्षात होणारे आजार आज रोजी आपल्याला दहा वीस वर्षामध्ये होतानी दिसतात त्यामागील कारणाचा जर आपण शोध घेतला तर आजची बदललेली जी जीवन प्रक्रिया आहे किंवा तासनतास घरातल्या घरात बसण्याचा जो भाग आहे त्यामधून या गोष्टीची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते